नमस्कार हे डेक्कनवरचं खैबर रेस्टॉरंट आहे ना मी दिप्ती जोशी बोलते आहे पुण्यातून सिंहगड रोडवरून मला तुमच्या हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर द्यायची होती खरंतर पण मला कल्पना नाही आहे की तुम्ही असं डिलेवरीसाठी ऑर्डर थेट घेता की फक्त तिथे सव करता तर तुमची तशी काही सोय आहे का की जेणेकरून मी तुम्हाला ऑर्डर दिली तर तुम्ही ती मला ऑर्डर डिलिव्हर करू शकाल कारण तसं तुमच्या रेस्टॉरंटपासून माझ्या घरापर्यंतचं अंतर बऱ्यापैकी असल्या कारणाने मला काही कल्पना नाही आहे की तुम्ही त्याचं डिलिव्हरी चार्जेस एक्स्ट्रा घेता की तुम्ही तसेच डिलिव्हरी करता किंवा तुमचे काही ठराविक किलोमीटर्सपर्यंतच्या डिलिवरीज तुम्ही फ्री करता मला याबद्दल काहीच कल्पना नाही आहे किंवा जर तुमच्याकडे थेट डिलिवरी करण्याचं काही सोय नसेल तर तुम्ही मला कुठलं ॲप्लिकेशन सुचवू शकता का म्हणजे स्विगी किंवा झोमॅटो किंवा इतर काही की जेणेकरून मी तिथून तुमचं फूड ऑर्डर करू शकेन किंवा अजून एक मार्ग मला असाही वाटतो की जर मी तुम्हाला थेट ऑर्डर केली तर तुम्ही ते डंजोद्वारे माझ्या घरी पोहचवू शकता का अर्थातच ते डंजोचे पैसे किंवा चार्जेस मीच देईन ते तुम्ही मला बिलात जोडून पाठवलेत तर बरं होईल तुम्ही यापैकी काय करू शकता म्हणजे कुठली गोष्ट करणं तुम्हाला सोयीचं आहे ते कृपया तुम्ही मला सांगा जेणेकरून मी तुमच्या हॉटेलमधून जेवण ऑर्डर करू शकेन धन्यवाद